भारत भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे हा क्रिकेट आहे हॉकी आणि खो खो वगेरे खूप काही मिळ म्हणजे आपल्याला खूप काही ज्ञान मिळत असते हे देशातले म्हणजे क्रिकेट हे सगळ्यांनाच म्हणजे जनताला आवडत असते जनताला आवडत असते सुप्रसिद्ध खेळाडूपैकी जसं धोनी वगैरे आहे विराट कोहली आता आताच्या याच्यामध्ये विराट कोहली धोनी रोहित शर्मा वगैरे हर्षित सूर सूर्यास् सूर्यास्त पांडे असं हर्स हर हरदीप पांडे वगैरे इत्यादी वगैरे आणि भारतातील सर्वात लोकप्रिय खेळा खेळ हे क्रिकेट आहे खो खो आहे हॉकी आहे आणि कबड्डी वगैरे खूप काही खेळ असतात खूप काही ज्ञान मिळत असते आपल्याला देशादेशातले गेम काय आहे काय नाही सगळं काही इन्फॉर्मेशन मिळत असते आणि सुप्रसिद्ध खेळाडू पण छान असतात खेळाडू म्हणजे कोणता खेळाडू कोणत्या खेळामध्ये प्रसिद्ध आहे आपल्याला खूप काही जाणून घ्यावं लागत असते आनि खूप काही माहिती मिळत असते